मी जेव्हा धावत असतो तेव्हा कधी कधी संगीत ऐकतो तर कधी नाही पण ऐकत आणि जेव्हा मी संगीत ऐकतो त्या वेळेस मला उत्तेजक संगीत जसे की जे असे संगीत जे आम्हाला धावण्यासाठी आणि काहीही करण्यासाठी मोटीव्हेट करतात अशा प्रकारचे संगीत ऐकणे मला आवडते आणि असे संगीत ऐकल्यामुळे आम्हाला धावण्यामध्ये ऊर्जा मिळते आणि आम्ही जास्त धावू शकतो आणि जेव्हा आम्ही संगीत नाही ऐकत तेव्हा आम्हाला ऊर्जा मिळण्यासाठी आणि जास्त धावण्यासाठी आम्ही आपल्या डोक्यामधे विचार करतो की आम्हाला एक टार्गेट फिक्स करून घेतो की एवढे धावायचेच आहे आणि एवढे जर आम्ही नाही धावले तर आम्ही आमचं काही होऊ नाई शकत असे विचार करून आम्ही जास्त धावण्याचा प्रयत्न करतो